नमस्कार तुम्ही कैलासच्या कैलासवासी जीवन तिथलं बिल्डिंगमध्ये तुम्ही ओनर ना मला भाड्याने रूम पाहिजे होती मिळू शकते ना मला वन रूम किचन हवं आहे माझी पाचजण आम्ही फॅमिली आहोत त्या हिशेबाने मला भाड्याने रूम हवी आहे आम्ही सध्या राहायला आहोत डोंबिवली हा आत्ता असेल तर येऊ शकतो बघायला तुम्ही येत असेल आत्ता तर संध्याकाळपर्यंत मी येऊ शकतो तीस हजार डिपॉझिट लागेल ते पाच हजार भाडं ओके आणि पाण्याबिण्याची सोय कशी आहे म्हणजे घरातच चोवीस तास ओके आणि ओके आणि संडास बाथरूमचं काय आहे म्हणजे आत आहे की असं बाहेर आहे म्हणजे कारण ती तुमची चाळ सिस्टम आहे ना तर मग चाळीत आहे आतमध्ये ओके आणि बिल्डिंग वगैरे लाईट बी कसं काय लायटीचं लाईट असतं आणि पाऊस बीस आला वगैरे पाणी बिणी असं गळत नाही ना म्हणजे बिल्डिंग घरामध्ये अच्छा ओके मी पहिलं आधी ते बघते मग याचं काय सांगा डिपॉझिट तुम्ही किती म्हटलंत मग ह्या रूमला

साडे सहा हजार ओके म्हणजे ह्या च्या ओके आता या जी मी रूम तुम्हाला तुम्ही सांगताय त्या रूमच्यावरती माळा आहे की म्हणजे काय आहे चालेल ओके ओके मी आज येते संध्याकाळी मी तुम्हाला सांगते ओके ओके थँक्यू धन्यवाद